रोप वाढवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त लाल मातीचा वापर करत असतो किंवा चिकणी माती किंवा चिकणमाती ज्याला म्हणतात त्याही मातीचा वापर करत असतो आणि झाडे वाढवण्यासाठी झाडांकरिता खतपाणी करण्यासाठी त्याला शेणखत आणि पाणी वगैरे भरपूर प्रमाणात देणे उन्हाळ्यात उन्हापासनं त्याचा बचाव करत असतो पावसाळ्यात तर झाडे वाढतातच पण उन्हापासनं पण त्याची सुरक्षा करत असतो खत देणे त्याला पाणी देणे आणि रोप वाढवण्यासाठी रोपे वगैरे लावण्यासाठी तर लाल मातीचाच जास्त प्रमाणात उपयोग केला जातो